जसे की टीव्हीवरती विविध प्रकारचे ॲडवटाईज येतात त्यामध्ये जसे की शाम्पू साबण किंवा मग इलेक्ट्रॉनिक सामान जसे की मोबाईलवगैरे इत्यादींच्या टी वीवरती जाहिरात होत असते हे जाहिरात पाहून लोकं ते खरेदी करण्या करतात व त्यामुळे काय होतं या कंपन्यांचा तिथं आर्थिक आवक वाढल्या जातो जेणेकरून म्हणजे ह्या टी व्हीमार्फत एक प्रकारचे आर्थिक आवक वाढवण्याचे एक साधनच झालेले आहे आता तर सध्याचा काळ हा ऑनलाईनचा आहे जसे की फेसबुक यूटूब इंस्टाग्राम यामार्फतसुद्धा आता बऱ्याच गोष्टींची आवक वाढत आहे कारण यूट्यूबवरती नवीन नवीन यूट्यूबवर येतात ते आपले स्वतःचे चॅनल वगैरे बनवतात त्यामार्फत त्यांनापण प्रसिद्धी मिळते मिळते आणि एक बघायला गेले तर एक साईड बिझनेस म्हणण्यापेक्षा म्हणण्यासारखंच आहे कारण त्यामार्फत त्यांना पैसेपण मिळत असतात कारण पाहणारे जाहिरात पाहणारे लोक ते त्यांना लाईक्स कमेंट देतात त्या कमेंट लाईकमार्फत त्यांना कंपनीमार्फत पैसेपण मिळत असतात